मला ट्रॅव्हल्सनी आणि बसनी जायला खूप आवडते जसं की आता सकाळचं माझं कॉलेज आहे सकाळी मी घरून सात वाजता निघते बस स्टॉपवर कधी बस नाही आली तर ॲटोनं जावं लागते सकाळी म्हणजे खूप खूप वेळोवेळी बस नाही येत एक येते आधी संजीवनीनी बस म्हणजे जाणारी तिचं नाव संजीवनी बस आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये खूप साऱ्या गावची लोकं असतात दूरदूरून ते खूप सारे स्टॉप घेते म्हणून त्या बसमध्ये खूप गर्दी असतात आणि जे सेकंड नंबरची बस येते त्या बसमध्ये जास्ती जण नाही राहत आणि ते म्हणजे कॉलेजचे एकदम परफेक्ट टाईमावरती येते पंधरा मिनटाचा रस्ता इथून सेलूला जायचा बसचा प्रवास कसं खूप गर्दी असतात लोकं खूप दूरदूरून असते अजून ट्रॅव्हल्सचा प्रवास खूप सायलेंटली असतात जास्त आणि आरक्षण असतात म्हणजे सूट आहे इथून माझं कॉलेज सेलूला आहे मी इथून रोज अपडाऊन करते इथून जायला मला पंधरा मिनिट लागते बस स्टॉपहून माझं कॉलेज जास्त दूर नाही आहे तरी बी आहे बरं जातेवेळी मला टाईम असत नाही घरी यायच्या वेळेला पण मी बसनंच येते कधी खूप उशीर होते हे तर मला बस नाही मिळत तर कधी आटोनं ट्रॅव्हल करावं लागते कधी ट्रॅव्हल्सने ट्रॅव्हल करावं लागते